मी शेती करत असताना बरंच समस्या येतात शेतकऱ्याला येतात आणि त्या त्या संदर्भात आम्ही जर काही समस्या आली सा उदाहरणार्थ शेतीला जाणारा शेतरस्ता नसेल किंवा मग वीज कनेक्शनसाठी डी पीचा प्रॉब्लेम असंल जिथून शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळतं ती सतत जर त्याच्यात बिघाड होत असेल तर अशा संदर्भात आम्ही सर्व शेतकरी जे आहेत एकत्र येऊन एखा एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये आम्ही ठरवतो की बाबा हे असं असं आपल्या समोरची समस्या आहे आणि मग सगळ्याचं ते एक अर्ज तयार करून सगळ्याचे त्याच्यावर सह्या घेतो मग संंबंधित कार्यालयाला तो अर्ज सादर करतो आणि त्याचा पाठपुरावा करून कारण हे स सगळे शेतकरी एकत्र येऊन जर एखादी गोष्ट एखाद्या समस्या आपण जर कार्यालयात मांडली एम एस ई बी कार्यालय असेल किंवा पंचायत समिती असेल की ज्यातून शेतरस्त्यासाठी जे लोकं अडवणूक करतात आणि तितून मार्ग काढू शकतात किंवा हे एन आर ई जे एसमधून सुुद्धा त्याला बजेट येऊन शेतरस्ता तयार होऊ शकतो तर अशा असं एकत्र आल्यामुळं आमच्या बऱ्याचशा सम समस्याला मार्ग निघतो आणि समस्या सुटतात